न्यूज इंडस्ट्री बोलण्याचं स्वातंत्र्य वापरते असं मला तरी वाटत नाही कारण काही काही न्यूज काय असतात त्याचा वा न्यूज खूप थोडी असते न्यूजमधलं सातत्य खूप कमी असतं पण त्याला आवाजही त्याचं वर्णन जास्त असतं ते असं नाही झालं तसं नाही झालं ह्याला असं झालं गोष्ट छोटीच असती पण त्याचा उहापोहा जास्त होतो हे जे आहे न्यूज इंडस्ट्रीजमध्ये त्या माहितीचा वापर व्यक्तिगत कमी होतो पण त्याचं जी खरी माहिती आहे ती खरी माहिती जनतेसमोर जात नाही जसं की एखादी बोअरवेलमध्ये मुलगा पडला आहे खरं तो पडला आहे का तो खरंच काढला का खरंच तो जिवंत होता का त्याची इतकी माहिती होती इतके न्यूज चॅनलवाले त्याची माहिती देतात की त्या एखाद्या घटनेची खूप तोडफोड होते एखादी घटना घडली जरी असली तरी त्या त्या घटनेच्या विषयाला धरून कुठलीच न्यूज नसते त्याचा उहापोह जास्त होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की न्यूज इंडस्ट्रीमध्ये सातत्य असावं जी खरंच घटना घडली आहे त्याच घटनेची न्यूजवाल्यांनी माहिती द्यावी बस